राज्यातील बँकिंग आणि विमा क्षेत्र आव्हाने किंवा आदळाने कसे सामोरे जाता किंवा त्यांना कसे प्रतिसाद देतात यावर मी बोलू इच्छिताे जर आपल्या बँकिंग सेक्टरबद्दल बोलायचं ठरलं तर बँकिंग आणि विमा क्षेत्र आपल्याला आवाहन देते जर का हे कोणतेही आपल्याला फ्रॉडचे कॉल आले नाहीतर कोणत्याही स्कीममध्ये पैसे गुंतवायचे आले तर तुम्हाला कोणतेही फोन आले तर बँकिंग बँकिंग शेक्टल तुम्हाला आवाहन देतं की याच्या त्याच्यात पैसे नका घालू आणि कोणालाही तुमचा पासवर्ड शेअर नका करू तुमचा ओ ती पी कोणाला देऊ नका ओ ती पीचं खूप सारं आता आढळण्यात आले स्कॅम स्कॅम खूप सारे आढळण्यात आले ओ ती पीचे तर तो बँक आपल्याला नेहमी आवाहन करते की तुमचं ओ ती पी तुमचा सी वी वी आणि तुमचा पाशवल कोणाला शेअर नका करू यावर मी एवढंच बोलू इच्छिताे धन्यवाद